होय गेल्या काही वर्षात नृत्यात मोठे बदल झाले आहेत नवीन शैली तंत्रज्ञान आणि प्रभाव यांचं समावेश होत आहे जुन्या आणि नवीन नृत्यशैलीमध्ये काही महत्त्वाचे फरक फरक आहेत जसं की जुन्या नृत्यांबद्दल बोलायचं झालं तर शास्त्रीय नृत्यशैली भरतनाट्यम आहे कथा कुचिपुडी मणिपुरी ह्यासारख्या असंख्य पारंपरिक नृत्यशैली पूर्वी आधी प्रचलित होत्या लोकनृत्य प्रत प्रत्येक राज्याच्या संस्कृतीनुसार लोकनृत्य असायचे जसे की महाराष्ट्रातील लावणी तमाशा पंजाबमधील भांगडा गुजरातमधला गरबा त्या त्यासाठी नियमित चाली आणि पोशाखसुद्धा असायचे पारंपरिक नृत्य ठराविक हालचाल आणि पारं पारंपरिक पोशाख असायचे जे नृत्याची प्रगती हो तिक होते संगीत आणि ताल शास्त्रीय आणि लोकनृत्य प्रामुख्याने पारंपरिक संगीत आणि ठराविक तालांवर आ तालांच्या आधा रावर खे असायचे आणि आता नवीन नृत्याबद्दल बोलायचं झालं तर पाश्चात्य प्रभाव जसं की हिपहॉप ब्रेक डान्स सालसा बॉलीवूड डान्स यासारख्या आधुनिक नृत्यशैलीना लोकप्रियता मिळाली आहे फ्युजन आणि प्रयोग पारंपरिक आणि आधुनिक नृत्यशैली एकत्र करून फ्युजन डान्स तयार केला जात आहे उदाहरण कथ्थक आणि हिपहॉप यांचे मिश्रण तंत्रज्ञानाचा प्रभाव एल ई डी लाईट डिजिटल इफेक्टस प्रोजेक्शन त्या यासारख्या यासारखी तंत्रज्ञानाची साधने स्टेटस पफॉर्मन्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत सोशल मीडियाचा प्रभाव इंस्टाग्राम टिकटॉक यूट्यूब यासारख्या सोशल मीडियामुळे नवीन नृत्यशैली जलद गतीने प्रसार पावत आहेत आणि त्यांची सध्या ते एक ट्रेंड बनत चालली आहे सुलभ आणि उपलब्धता उपलब्ध पूर्वी शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी अनेक वर्ष लागायची पण आता ऑनलाईन क्लासेसमुळे यूट्यूब रील्समुळे लोकं सहजपणे नवीन नृत्यशैली शिकू शकतात आता आधीच्या आणि ह्या म्हणायचं झालं तर नृत्यशैलीमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि त्या बदलांची बरंच कारणं आहे जसे की ग्लोबल ग्लोबलायझेशन वेगवेगळ्या संस्कृती आणि नृत्यशैली एकमेकांशी मिसळ मिसळत आहेत तंत्रज्ञान संगीत आणि व्ह व्ह्युज्युअल इफेक्टसच्या मदतीने नृत्यात नवीन प्रोग्रा प्रयोग होत आहेत परत सोशल मीडिया अँड डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे एक खूप इम मोठं असं कारण आहे नवीन नृत्यशैली ल त्याच्यामुळे नवीन लव नृत्यशैली लवकर व्हायलर होतात आणि लोकप्रिय होतात